हॅलो हां मंजू काय म्हणते अगं आपण बरेच सात भेटलोच नाही आहे कोणत्या गं सुंदन अरे हो गं मला नाही जमलं माझं अगं ग गाण्याचा क्लास होता ना त्यामुळे जमलं नाही मला अगं खूप इच्छा आहे त्या मंदिरात जायची काय होतं गं अरे किती छान गं तुम्ही सगळ्याजणी गेला होतात का हो हो अगं क्लासमध्ये होते ना त्यामुळे तो सायलेंटवर होता पण आता आपण जाऊयात का एकदा परत कधी जायचं मग हो रविवारी चाल मला रविवारी वेळ असतो माझे क्लासेस वगैरे नसतात त्यामुळे मला जमेल रविवारी दुपारी वगैरे जायचं का आपण चार वाजता वगैरे आणि काय माहिती का आपण आता जातोच आहोत तर वा काही मैत्रिणी म्हणत होत्या की आम्हालाही जायचे तर आपल्या मा भजनी मंडळातल्या त्यांना पण विचारूयात है ना सुरेखा मीता वगैरे सगळ्यांना विचारते म्हणजे हो ना पण मग काय करूयात आपण आधी विचारते मी सगळ्यांना ग्रुपवरच टाकते की येत आहे का कितीजणी तयारी दाखवतात बघू म्हणाल्या सात आठजणी हो तर मग आपण हे करूयात एक नाही का गं ते ह्यांची गाडी आहे ना ते मला म्हणाले होते मॅडम तुम्हाला कधी लागली तर सांगा तर मी त्यांना विचारते आपले अलही सर आहेत ना त्यांना विचारते आपण त्यांची गाडी आहे ती हां तेच फोर्टीन सीटर आहे तो ड्रायवर आपल्याला सोडायला येईल आणि परत त्याला सांगू की आम्हाला एक त साधारण एक तासाभराने घ्यायला ये म्हणजे त्यालाही तिथे गाडी कुठे लावायची प्रश्न येणार नाही तर त्याला आधी आपलं मी विचारते कोण कोण येणार आहे या पाच सहाजणी म्हणजे त्यांना विचारून आणखी कोणी येत असेल एक तेरा चौदाजणी झाल्या तर बरं होईल आपल्या एक ग्रुप होईल मग पाए तर आपण तिथे काहीतरी घेऊन जाऊया एक संध्याकाळी असं असं म्हणते आहेस का बरं चालेल मग तर काय त्याला बरं आपल्याला त्याला वेळही देता गाडी सोडून जा आम्हाला आणि एक तीन चार तासाने ये आपण आजूबाजूचं पण बघून येऊ ते एकमुखी दत्त वगैरे पण आहे ना तिकडे थोडंसं गंगेवर पण जाऊन येऊ है ना त्या मंदिराचं अगं त्या मंदिराचं खूप ऐकलं आहे मी त्याचं खूप प्राचीन मंदिर आहे ना ते आणि त्याचं आत्ता खूप हो तेच म्हणलं कारण माझी आत्तेबहीण म्हणत होती मुंबईची अगं त्याचं आम्ही खूप ऐकलं तर मी म्हणलं अगं मीच आत्ता इतक्यात गेले नाही तर माझी इच्छा आहे म्हणलं चल आता तुला म्हणून मी तुला फोन केला तर चल एकदा विचारू तर ही परवा गेली होती आपल्याला तर जमलं नाही बघूया चालेल हो ना हो हो म्हणजे आपण त्या शहरात राहून पण मला तिला सांगायला लागलं अगं अजून आम्ही पाहिलं नाही ते आपण नक्की जाऊयात या रविवारी पण तू म्हणते तसंच करूयात सकाळी जाऊ आणि जेवणाचं बघू मग आपण हे करू कोणाला तरी सांगून किंवा हां होना तिथे पण हे करूयात हा चालेल म्हणजे एकदा जाण्याची आपली सोय झाली की मग काही नाही आपला वेळ तिथे हां सगळा मुख्य मंदिर बघणं हाच आपला उद्देश आहे ना मग तिथेच आपण थोडा वेळ घालवूयात मंदिरात हो ना हो हो चालेल चालेल नक्की एक चांगला हे फोन कारणी लागला माझा की छान मला ते मंदिर बघण्याची इ इच्छा होती ती पूर्ण होईल माझी चालेल मग आपण जावे हो नक्की जाऊ मी आता सगळ्यांना विचारते आणि पटापट त्यांना सांगते तुमचं सांगा लगेच म्हणजे आपल्याला पुढचं हे करता येईल की कसं जायचं आणि हे असं ठरवूयात आपण हां चालेल चालेल हो हो नक्की नक्की आणि आता हे मार्गशीर्ष महिना आहे महिना पण छान आहे म्हणजे आपल्याला छान त्यांचं हे पण लाभेल त्या पण नक्कीच जाऊयात हां चालेल चालेल मी करते पुढच्या आता आणि मग तुझ्याशी परत बोलेन फोनवर हं चालेल चालेल चल मग अच्छा हो हो भेटू भेटू हो हो बाय बाय